पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे आमचे गाडी चालवणे फार कमी झालेले आहे कारण पहिले पेट्रोलचे भाव कमी होते तर आम्ही हप्त्यातून मित्र मित्र म्हणून हप्त्यातून दोन वेळा तरी बाहेर फिरण्यासाठी जायचो लाँग ड्राईव्ह म्हणून पण आता तसं राहिलं नाही आहे आता पेट्रोलचे भाव एवढे वाढले आहेत की त्या कारणाला त्या कारणानी आम्ही बाहेर जाऊ शकत नाहीे आणि हो पेट्रोलचा पेट्रोलच्या आणि गाडी म म्हणजे गाडीच्या वापरामुळे वायू प्रदूषण होते त्याचं एक हेही कारण आहे का आता रेट वाढले त्याकारण आता आम्ही